आमच्या इकडे ठाने जिल्ह्यामधे सर्वात प्रसिद्ध जर म्हतलं तर वडापाव हा खूप पदार्थ प्रसिद्ध आहे आणि कांद्याची अ कांदा भजी पण खूप प्रसिद्ध आहे कांदा भजीसाठी काहीच करावं नाही लागत कांदा भजीसाठी खूप सारे कांदे घ्यावं लागतात खूप सारे कांदे घेतल्यावर त्या कांद्यांना बारीक बारीक करावं लागतं आन ते त्यानंतर तेलामध्ये त्याला मध्ये ते तळावं लागतं त्याला बेसनामध्ये पहिला बेसनामध्ये त्याला पूर्ण मिक्स करायचं त्यानंतर ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते तेलामध्ये फ्राय करायचं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते एकदम लालसर होऊ द्यायचे आणि लालसर झाल्या झाल्या ते पाव घ्यायचा आणि त्या पावासोबत चटणी लाऊन ते खायचं खूपच चांगले चव येतो त्याची आणि खूप चविष्ट लागतं ते त्याच्यामुळे या ठाने जिल्ह्यातील एक अ एक आपण एकदम चव प्रविष्ट आपण हे बोलू शकतो तर तीच आहे